डिजिटल गेम्समुळे आपल्या शरीरात स्थूलपणा किंवा लठ्ठपणा येतो आपल्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते किंवा कायम आपण अंधत्व पत्करू शकतो आणि डिजिटल गेम्स खेळण्याचे आपण आपल्या बुद्धीवर वाईट परिणाम होतात त्यापेक्षा आपन पर्य त्याचा उपाय म्हणून आपण बाहेर मित्रांसोबत चांगले मैदानी खेळ खेळू शकतो क्रिकेट फुटबॉल कबड्डी खेळू शकतो वाटल्यास तर पोहायला जाऊ शकतो असे काही खेळ खेळल्यामुळे आपण त्या सवयीपासून डिजिटल गेम्सच्या सवयीपासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो आणि सातत्याने पालकांनी पण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आपल्या पाल्यासोबत एक दिवस का होईना वेळ काढून आपल्या पाल्यासोबत जायचं आणि त्याला बाहेर घेऊन खेळायला बोलवायचे जे आपले जुनी खेळ आहे ते आपण जपले पाहिजेत आणि अशा तरीकेनं आपण त्यांची मने वळवून त्यांना डिजिटल गेम्सच्या दुनियेपासून ऑन द ग्राउंड मैदानात घेऊन येऊ शकतो